अवकाशासंबंधी अनेक पिक्चर मी बघितले आहेत चित्रपट मी बघितले आहेत आणि पुस्तकंसुद्धा थोडीफार वाचली आहेत तर चित्रपटाचं म्हणायचं तर ग्रॅविटी नावाचा एक इंग्रजी पिक्चर होता ज्याच्यामध्ये अवकाशात जाणाऱ्या एका यानाबद्दल आणि त्या यानाचे ॲस्ट्रॉनॉट्स असतात त्यांच्याबद्दल तो पिक्चर होता की ते परत येताना काही तांत्रिक बिघाड होऊन त्यांच्या त्यांचं हे रॉकेट होतं त्याला आग लागते आणि मग ते पा पाण्यात लँडिंग करतात आणि आल्यानंतर पुढच्या सहा महिने त्यांची परिस्थिती थोडी बिकटच असते ना त्यांच्या बॉडीची तर त्यांना ते जे त्रास होत असतात त्यांच्या शरीराला ते असं पटकन सूट होत नाही इथलं वातावरण हे जे सगळं गोष्टी घडत होत्या त्या विषयावरती तो पिक्चर काढला आहे आणि तो पिक्चर बघताना अगदी अंगावरती काटा येतो खूप सुंदर पिक्चर आहे लय भारी पिक्चर आहे आणि तो पिक्चर जेव्हा मी बघितला पहिल्यांदा तेव्हा मला असं खूप छान वाटलेलं लहानपणी माझ्या मनात ॲस्ट्रॉनॉट व्हायची इच्छा निर्माण झालेली आणि ते त्यांनी सगळं दाखवलं आहे वरती पृथ्वी वरून कशी दिसते आणि मग तिथे ते ॲस्ट्रॉनॉट्स कसे राहतात कारण तिथे ऑक्सिजन नसतो मग ते ऑक्सिजनचा मास्क लावून बाहेर फिरतात त्यांच्या सूटमध्ये तो मास्क असतो आणि त्यांच्या यानामध्ये तर त्यांनी ऑक्सिजनचा हे स प्रक्रिये प्रक्रिया करून केलेला असतो आणि ते स्लिपिंग बॅग्स असतात त्यांच्या त्याच्यात ते झोपत असतात ते खायला काही घेतलं की तिथं ग्रॅविटी नसते ना ग्रॅविटी आपली गुरुत्वाकर्षण शक्ती आपलं पृथ्वीवर आहे पण ती अवकाशात नसते मग अवकाशात ते असं हो पाण्याचे थेंब वगैरे हवेत उडत आहेत किंवा खाणं हवेत उडतं आहे ते बघून मला लहानपणी खूप भारी वाटायचं मला असं वाटायचं की हा काय विषय आहे मग तो प चित्रपट बघून मला तो छान वाटला आणि पुस्तकांचं बोलायचं तर स्काय एंचाक्लोपीडिया किंवा स्पेस एंचाक्लोपीडिया ज्या असतात म्हणजे त्याबद्दल माहिती देणारे गाईडसारखी पुस्तकं असतात तीच मी वाचायचे त्याच्याबद्दल ताऱ्यांबद्दल माहिती लिहिलेली असायची जी विद विज्ञानाला धरून असायची त्यामुळं ते मला वाचायला खूप आवडायचं त्यामुळं अशी पुस्तकं किंवा जयंत नारळीकरांसारखा जर एखादा सायंटिस्ट असेल जो लेखक लेखन करतो तर ते पुस्तकं किंवा सायफाय नावाचा प्रकार असतो पुस्तकात म्हणजे जे वैज्ञानिकदृष्ट्या पण काल्पनिक गोष्टी लिहितात तर अशा पुस्तकांमध्येही मी अवकाशाची पुस्तकं वाचली आहेत आणि ती मला आवडतात